मी नेपाळला गेल्यानंतर मला तिथली भाषा समजायला खूप त्रास झाला तिथं गेल्यावर मला त्यांची भाषा संस्कृती वेगवेगळे ठिकाण न समजल्याने मला खूप कठीण वाटायला लागले माझा तो प्रवास खूप म्हणजे चांगला होता तिथले प्लेस वगैरे काठमांडू काशी तिथले स्थळं ते पाहण्याची मला इच्छुक होती मी त्यानंतर एक गाईड हायर केला मग त्यांच्यासोबत राहून राहून त्यासोबत संवाद साधला त्याने मला सांगितलं असं वगैरे मग मी त्याच्यासोबत संवाद साधता साधता मी त्यामध्ये थोडं शिकलो त्यांची भाषा वगैरे संस्कृती सगळ्या गोष्टी माहीत करून घेतल्या त्यांच्या नंतर मला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या त्यांच्या